खरं सांगायचं तर जगण्याच्या रेट्यात फक्त तरुण पिढीचं काय सगळ्याच पिढ्यांचं आपल्या सांस्कृतिक प सांस्कृतिक पद्धतींकडे दुर्लक्ष होणं थोडं साहजिकच आहे त्याला सगळ्यांचाच नाईलाज आहे पण तरुण पिढीची बऱ्यापैकी ओढाताण होत असते या सगळ्या बाबींकडे लक्ष देताना सांस्कृतिक मूल्यांकडे विशेष करून जर आपण लक्ष वेधलं तर सणवार साजरे करण्याच्या पद्धती असतील घरामध्ये त्या त्या सणांना अनुसरून काही पाककृती करण्याची गोष्ट असेल किंवा तसा पेहराव घालणं असेल लोकांना किंवा नातेवाईकांना आप्तांना भेटणं असेल त्या घरामधले काही कुळाचार करणं असेल या सगळ्या गोष्टी रोजच्या आयुष्याच्या ताणतणावांमधून पोटापाण्याच्या चिंतांमधून ने नेमानं करत राहणं पूर्वीचे लोक ज्या पूर्णपणे मनापासून करत होते निष्ठ्ठेनं करत होते त्या निष्ठ्ठेनं मनापासून करत राहणं कदाचित तरुण पिढीला शक्य होत नसेल तर त्याची कारणं आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे पण तरुण पिढी सजकपणे ज्या गोष्टी करू शकते आहे क करू करू करू शक शकणं करणं शक्य आहे त्या करू पाहते आहे उदाहरणार्थ गणपतीचा आपला सण असेल दिवाळीतल्या सगळ्या प्रथा किंवा रीतीभाती असतील दिवाळीचे पदार्थ असतील समजा घरी करता येणं शक्य नसेल आता उदाहरणार्थ उकडीचे मोदक आहेत किंवा गणपतीची आरास असेल गणपतीची मूर्ती असेल दिवाळीचे पदार्थ असतील आपले फराळाचे आकाशकंदील असेल गुढी सुद्धा आजकाल बाहेरून आणून का होईना तरुण पिढी सणवार साजरे करणं त्या त्या आपल्या प्रथा पुढे चालू ठेवणं याचा त्यांना शक्य होईल तेवढ्या पद्धतीने प्रयत्न करत आहे आणि ते समाधानकारक आहे